माझ्या माहितीनुसार मराठी भाषा ही राज्यभाषा आत्ता अभिजात त्या भाषेला दर्जा मिळाल्या आहे आमच्या राज्य शिक्षणात मराठी भाषेला खूप मोठी भूमिका आहे कारण जे काही आमचे आर्थिक व्यवहार असतात किंवा बाकी काही गोष्टी असतात ते आम्ही मराठी भाषेतूनच करतो त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषा ही शैक्षणिक अवस्थेत खूप मोठं काम करते तसं इंग्लिशलाही महत्त्व आहे पण काही मराठीनं त्याची संस्कृती किंवा काही गोष्टी जपल्या आहे त्यामुळं मला असं वाटतं की काही प्रमाणात की मराठी भाषा ही शैक्षणिक गोष्टीत खूप महत्त्वाची आहे आणि कायम असणार आहे असं मला वाटतं आणि त्याशिवाय जर आपण खूप पद्धतीनं जर व्यवहार करत असू मराठी भाषेतले ते शैक्षणिकसाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण जे साहित्य आहे मराठीतील काही गोष्टी आहेत त्या खूप खणं खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं आणि राज्याच्या शैक्षणिक अवस्थेत मराठी भाषा ही खूप मोठी भूमिका बजावत आहे आणि मला याशिवाय अजून एक गोष्ट सांगू वाटते आहे की मराठी भाषेबाबत की कारण कसं असतं की जरीही आपण कितीही मोठ्या परकीय भाषा आल्या त्यांनी त्याच्या आक्रमणं केली पण काही गोष्टी ज्या भाषेतून गोडवा आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं त्याम मराठी भाषा ही खूप मोठी भूमिका बजावतेच हे प्रत्येक राज्याच्या शिक्षणात कारण काही जे व्यवहार असतात काही कागदपत्रे असतात काही दस्तऐवज असतात ते मराठी भाषेतच महत्त्वाचे असतात असं मला वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की राज्याच्या शिक्षणात मराठी भाषा ही खूप खरंच मोठी भूमिका बजावते आणि ते खूप महत्त्वाचं आहे कारण का त्याशिवाय आपण आपल्या राज्याच्या भाषेचा मान आणि सन्मान कसा ठेवू त्यामुळे मला असं कायम वाटतं की मराठी भाषेसाठी खरंच खूप महत्त्वाची भूमिका आहे